धावण्याशी संबंधित माझे मीम्स म्हणजे असं आहे की धावाल पडाल तर निरोगी रहाल पण धावाल आणि पडाल धावता धावता पडाल तर कसे निरोगी रहाल हो हसण्यासारखंच बाब आहे ना तो एक विनोद आहे माझ्यासाठी की तुम्ही धावताय आणि पळताय परत बिमार होताय तर तुम्ही कसं निरोगी रहाल तो एक विनोदी आहे पण एनीवेस पण धावणे हे खूप चांगलं आहे शरीरासाठी राईट आणि अजून एक विनोद मी तुमच्याशी मज्जेदारीक विनोद आहे आठवण जी तुम्हाला सांगू इच्छिते आम्ही एकदा गार्डनमध्ये गेलो होतो सुयोग नगरला माझ्या घराकडेच तर तिथे कसं धावण्याची मजे सगळेच धावतात रनिंग करतात सगळे तर सहसा एक व्यक्ती होता जो की ग्राउंडवर धावत होता आणि ग्राउंडवर काही गवताच्या अशा पायऱ्या बनवल्या होत्या त्याला काय वाटलं की ते गवत म्हणजे एकदम प्लेन ग्राउंड आहे आणि तो असा धावायला लागला तर प्रत्येक पायरीवरून तो असा पळाला असा पडला होता तो तर मला तोच विनोद आवडला की धावाल पडाल तर निरोगी रहाल त्यावर खूप मजेदार असा एक किस्सा झालेला की तो एक मुमेंट होता जे जो की मी आठवला तर मला हसायला येतं हे सगळे हसत होते तर नॉर्मली काय झालं की त्या गार्डन जो चालवतो त्याला आम्ही म्हटलं की हे तुम्ही अशा पायऱ्या ठेवायला नको कोणाला माहीत नाही पडत की ते प्लेन ग्रा ग्राऊंडच आहे की पायऱ्या आहेत गवताच्या गवत आणि पायऱ्यामधे काही फरक दिसत नाही त्यामुळे ते नेहमी असे इंसिडंट होत असतात तर तो एक हास्यास्पद एक विनोद ओता